हां हॅलो राजू ऐक ना अरे तुला मी म्हणलो ना पाठीमागं मला लॅपटॉप घ्यायचं आहे काल मी गेलो होतो पुण्यामध्ये स्मार्ट हबमध्ये तर तिथे मी एक अरे घेतला लॅपटॉप ऑफर होती फायू थाउजंड ऑफ म्हणत होते लिनिओचं घेतला साडेपंधरा इंचाचा हां लेटस्चा आहे वर्जन पण नवीनच आहे एलेवन जनरेशन आहे एस एस डी पण आहे हां पण अरे ते मी आणलं काल घरी दोन दिवस झालं वापरतो आहे पण नाही रे खूप स्लो चालतोय त्याचे असे टास्क वगैरे व्यवस्थित चालत नाही आहे कीपॅड पण हां कीपॅड बुकलेट नाही आहे हां खूप प्रॉब्लेम आहेत म्हणून तर मी तुला म्हणतोच ना आपल्याला ते घ्यायचं आहे लॅपटॉप एक चांगला असा घेतला पण या कंपनीचा नाही मला आवडलाय हां स्क्रीन पण हे नाही आहे डिजिटल नाही आहे एच डी मध्ये नाही स्लो आहे पण एस एस डी कुठल्या ह्याचा आहे ते काय बघितलं नाही बॅटरी बॅकअप तीन तास चालतोय काय नवीनला तसं पाहिजे होता जास्त खूपसे प्रॉब्लेम आहेत स्क्रीन पण व्यवस्थित नाही आहे कीपॅडमध्ये लाईट नाही बॅटरी बॅकअप नाही चांगला चार्जर हां चार्जर आहे पण फास्ट चार्जर नाही आहे तो स्लोच आहे आणि त्याचं स्पीड पण कमी आहे इनवायर खूप लहान दिलेली आहे आणि त्याच्या कस्टमर केअरला कॉल करतोय पण ते सेवा काही व्यवस्थित नाही आहे त्यांचे फोन पण घेत नाहीत ते हां वारंटी आहे म्हणतात बरं का सहा महिन्याची पण आता तिथं जे देताना बोलले ते आता ते नाही आता वेगळेच बोलत आहेत हां तिथे ड्रायवर्स नाहीत बनवले त्यांनी ड्रायव्हर्स पण बनवलेलं नाहीत आणि सेवा पण व्यवस्थित नाही मला ते आवडलं नाही आता इथून पण मी तो सांगणार आहे की त्या तो कोण घेत असेल लॅपटॉप तर त्या कंपनीचा घेऊच नको म्हणणार आहे काय तर सेवा नाही आहे चांगली आणि आपल्याकडे सर्विस सेंटर पण कमी आहेत कुठं आपल्या भागामध्ये झालेत तेव्हा अजून नाही इथं पुण्याशिवाय पर्यायच नाही ठीक आहे चालेल ठेवू का मग धन्यवाद